स्वयंपाक करताना आपण सगळं साहित्य आहे का नाही जे स्वयंपाक करण्यासाठी लागते ते पाहायला पाहिजे म्हणजे वेळेवर आपली धावपळ होणार नाही आणि काहीही कापताना जसं भाजी कापताना आपण चाकू किंवा पावशीचा वापर करतो वापर झाल्यानंतर ह्या धारदार वस्तू आपण बरोबर ठेवून दिल्या पाहिजे म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला ते लागणार नाही आणि आपल्याला इजा होणार नाही तसंच गरम वस्तू म्हणजे जसं गंज किंवा तवा वगैरे जेव्हा आपण पोळ्या केल्यानंतर तो गरम असतो तर त्या हाताळताना आपण कप कपड्याचा किंवा छ्यानशीचा वापर केला पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याला कुठं जळणार नाही आणि लक्षपूर्वक काम केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला भाजणार नाही किंवा कापणार नाही आणि कुठली इजा होणार नाही सोबतच महिलांना जे कपडे असतात तर कपडे आपले आगीमध्ये जळणार नाही याच्यासाठी व्यवस्थित बांधून घेणे गरजेचं असते म्हणजे त्याच्यामुळं कुठल्याच प्रकारे आर्थिक आर्थिक किंवा जिवीतहानी होणार नाही आणि सिलेंडर हे लीक वगैरे आहे का किंवा नळी वगैरे कुठे लीक आहे का याचा पण आपण तपास घेतला पाहिजे व सिलेंडर संपलेला आहे का ते सुद्धा आधीच बघितलं पाहिजे म्हणजे वेळेवर आपली गफलत होणार नाही